हो काही कमी झालेले आहेत जसे आता कमी म्हणजे असं काही की जसं आता कोरोना आला होता त्या कोरोनामुळे बरेचसे ठिकाणं जे कमी म्हणजे बंद झालेले आहेत जसे कारण हे कोरोना जेव्हा आला होता तेव्हा खूप सर्व हे बंद होतं तर काही काही जे पर्यटनाची जे ठिकाणं आहेत त्यामध्ये खूप काही असा बदल झालेला होता जसं आता आमच्या इकडे मानदेव म्हणून आहे तर मानदेव मुळे ते कोरोनामुळे ते तिथचे पुरे कमी झालेला होता म्हणून तिकडे काही असा बिजनेस चालला नाही म्हणून त्यांनी असा पर्यटन दिन असा खराब झालेला आहे म्हणून ते खूप काही असा फरक पडलेला आहे